आम्ही आमचे स धार्मिक सण एकत्र कुटुंब पद्धतीनं साजरे करतो आणि त्याची तयारी म्हणजे आग त्याचा लागणाऱ्या वस्तू बाजारातून घेऊन येणं ते तयार करणं नंतर ते आणणं म्हणजे तयार करणं त्याचे पदा वेगवेगळे पदार्थ तयार करणं स घरांना फुला माळाने सजावट करणं हे असं आम्ही साजरे करतो